हॅलो मी आपली कस्टमर श्रुती बोलत आहे मी तुमच्या रेस्टॉरंटमध्ये पिझ्झाची ऑडर केली होती पण मला ती ऑडर शिवाजीनगरमध्ये न देता यशवंत कॉलनीमध्ये उपलब्ध करून द्यावी धन्यवाद